हॅलो हो नं पोळा साजरा होतो पोळ्याला सकाळी उठतात लोकं घरचे नंदी वगैरे धुतात पूजा करतात पोळ्यामध्ये नेतात छान सजवतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात पो दिवाळी दिवाळीमध्ये सा सडा सारवण खरेदी राहते पाच दिवसाचा सण राहते खरेदी नवीन कपडे दसरा दसऱ्यामध्ये पूजा राहते घरी लोखंडाची पूजा केली जाते सोनं वा सोनं द्यायला असं बाहेर वगैरे फिरायला जातात हो माझ्याकडे गणपती बसतो ना पूजा करतात सगळेजणं मिळून सण राहते पाहुणे येतात जेवण वगैरे राहते यायला पन्नास रुपये लागेल ना या नं उदया या या नऊ दहा वाजता नवरात्री खूप धूमधडाक्यात सुरू आहे जिकडे तिकडे माहोल आहे नऊ दिवस नवरात्र साजरे केले छान मस्त कलर का कलर पिवळा हिरवा लाल गुलाबी जांभळा निळा शेंदरी पिवळा

ठीक आहे या